मी पारंपरिक खेळामध्ये गोट्या विट्टीदांडू लगोरी परत अजून खो खो कबड्डी हेच खेळ खेळलो जास्त करून आणि ह्याच्यामध्ये माझा आवडता खेळ विट्टीदांडू त्याच्यामध्ये कसं सर्व मुलं यायचे त्यावेळेस आणि अगोदर सारखं आता अगोदर कसं मोबाईल वगैरे नव्हतं त्याच्यामुळे सगळं एकत्र मुलं यायची खेळायची आणि त्याला काय जास्त लागायचं नाही कमी खर्चात खेळ होणारा लाकूड एक लाकडाला त्याला व्यवस्थित आकार दिला की दांडू तयार विटी तयार त्याच्यामुळे तो खेळायला सोपा मजा येणारा आणि पैसे न लागणारा जसं आपण गोट्या खेळायला जायचं तर तिथे तसं गोट्या विकत घ्यावं लागायच्या मग ते जिंकायच्या त्यात पण एक वेगळीच मजा होती पण पण पैसेही वगैरे जात होते त्यावेळेस पैशाची सर्वांचीच अडचण असायची त्यामुळे विट्टीदांडू हा सगळ्यात साधा सोपा खेळ कुठेही स कुठेही खेळता येणारा त्याच्यासाठी असं काही ग्राऊंडचं असं मैदानच असावं असं काही नाही आहे जसं खो खोला मैदान क्रिकेटला कसं विशिष्ट प्रकारचं मैदान पाहिजे तसं ह्या विटीदांडूला काही मैदान वगैरे लागत नाही एक छोटंसं असलं ठीक आहे त्याच्यावरही कुठेही म्हणजे कुठेही आपण खेळ खेळता येणारा सहज दुखापत न होणारा सर्वात महत्त्वाची गोष्ट दुखापत इजा न करता आनंद घेता येणारा खेळ म्हणजे विट्टीदांडू म्हणजे मला आवडलेला तरी नाहीतर जसं क्रिकेट खेळायला लागलो कबड्डी कबड्डी खेळताना पण हात पाय मोडण्याचे चान्सेस आहेत कारण ते पकडा पकडीच्या वेळेस घसरून घासणं अंगाला खरचटणं याच्यामध्ये तसं काही नाही याच्यामध्ये कमी पैशात जास्त मनोरंजन परत कुठलेही खेळताना कुठल्याही प्रकारचा म्हणता येणार नाही पण धोका नाही आहे खेळताना त्याच्यावर विट्टीदांडू हा माझा आवडता खेळ तसा खो खोही चांगला आहे पण त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचं मैदान लागतं आहे त्याच्यामध्ये हा पण तो शारीरी शरीरासाठी खूप चांगला आहे त्याच्यामध्ये आपण का तिथं पळण्याची पळण्याची कुवत वाढते जो काय आपला स्टॅमिना असतो तो वा तो इन्क्रीज बूस्ट म्हणजे वाढतो तो त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगला राहतो फिटनेस होतं माणूस त्याच्यात कारण त्याच्यामध्ये पूर्ण वेळ धावणंच आहे न थांबता बसायचं धावायचं बसायचं संपूर्ण शे शरीराची त्याच्यात व्यायाम होऊन जातो तसेच ते एक तेच पारंपरिक खेळामध्ये विट्टीदांडू खो खो हेच माझे आवडते खेळ आहेत अजून तरी दुसरे खेळ खेळ म्हणता येणार नाही पोहण्याची स्पर्धा वगैरे आमच्या गावात घेतली जायची अगोदर तलाव आहे एक छोटासा त्याच्यामध्ये पोहण्याची स्पर्धा वगैरे होती होत होती पण आता ते मोबाईल मोबाईल्स आल्यामुळं आता काही पारंपरिक खेळ नाही आहे खेळायला मुलं नाही आहेत त्याच्यामुळं सर्व खेळ आता बंद म्हणजे आता बंद पडल्यातच जमा आहेत तरी पण कुठे कुठे छंद जोपासणारी व्यक्ती आहेत कधीतरी कुठल्या तरी सणावाराला मग आम्ही विट्टीदांडू किंवा खो खो वगैरे खेळतो